मला तशी सगळीच झाडे आवडतात बाहेर फिरताना कोणतेही नवीन झाडं दिसले की मला तसे रोप घरी आणण्याचा मोह काही आवरत नाही मला वेगवेगळी फुले खास करून गुलाब मोगरा चाफा रातराणी अनंत अशी वासाची रंगीबेरंगी प्रसन्न करणारी झाडे खूप आवडतात माझ्याकडे लाल पिवळा नारंगी गुलाबी रंगाचा गुलाब आहे तरी अजून बाहेर गेलं आणि वेगळा गुलाब प्रकार दिसला की त्याची फांदी विनंती करून मी घरी आणतेच व त्यापासून रोप तयार करण्याचा प्रयत्न करते मला फळं फळांमध्ये सगळीच झाडे आवडतात व फळेही खायला आवडतात चिक्कू लिंबू संत्रे आंबा ही झाडे तर मी बियांपासून तयार केलेली आहेत तसेच डाळिंब कढीपत्ता कडुलिंब सीताफळ ही झाडेही माझ्याकडे आहेत मला वेगवेगळी शोची झाडेही लावायला खूप आवडते बऱ्याच प्रकारचे मनी प्लांट सिक्युलन पाम अडेनियम वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्स्टेरा प्लँथोरियमचे प्रकार माझ्याकडे आहेत झाडांची निगा राखताना मन अगदी शांत व प्रसन्न होते मनातील निराशा निघून जाते हिरवेगार अंगण पाहून मन प्रफुल्लित होते माझे मला माझ्या मित्रांसारखी झाडे मला माझ्या मित्रांसारखी भासतात थोड्या वेळही झाडांसोबत घालवला तरी सगळे डोक्यातील विचार अगदी शांत होतात झाडांचे आपल्या जीवनात काय महत्व आहे हे माझ्या मनात खोलपर्यंत विंबलेले आहे त्यामुळे झाडांची वाढ निगा संवर्धन माझी पहिली निवड असते आणि कायमच असेल तसेच पावसाळ्यात ट्रेकिंगला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन उजाडलेले डोंगर हिरवेगार करणे रिकामा जागी पर्यावरणाचे मित्र असलेले वड पिंपळ चिंच अशी झाडे जी खूप वर्ष राहतील व खूप मोठी होतील व खूप ऑक्सिजन पुरवतील ही झाडे लावण्यात असे कार्यक्रम करण्यात मी हुरहुरीने भाग घेते व कायमच भाग घेत राहीन आणि पर्यावरणासाठी महा माझा छोटासा हातभार लावतच राहीन